आम्ही याहू कंपनीवरून प्रोडक्ट बोलवले होते त्यामध्ये मी ड्रेस ऑर्डर केला होता ड्रेस दिसायला फार सुंदर होता पण जसा ड्रेस ऑर्डर होऊन घरी आला त्याची डिलिवरी झाली त्यानंतर दोन दोन ते तीन दिवस त्याचा वापर केला वापर केल्यानंतर मग केल्यानंतर जो प्रॉडक्ट जसा यायला पाहिजे तसा न येता तो वेगळाच आला त्यामध्ये काही दिवसानंतर जसंजसं वापर झाला दोनतीन दिवसांतच त्याचे खराब झाले काप धागे कापडाचे धागे त्याचा कलर जायला लागला हां धू कापड वाळू टाकल्याबरोबर तो एकदम क्रश म्हणजे एकदम सुरूकल्यासारखा झाला